हां बोला ना हा बोला ना हा आमचं हॉटेल आहेत ना हॉटेल आहे आमचं होटेल आहे वाशिममध्ये बसस्टँडशी संस्कृती हॉटेल आहे

हां मग या ना ठीक आहे ना आमच्या इथं पनीर टिक्का आहे पनीर पुलाव आहे व्हेज तुम्हाला मेन्यू पाठवतो ना सबंध व्हॉट्सअपवर हां ठीक हां पिझ्झा वगैरे का पिझ्झा वगैरे आहेत ना आहे आहे तुम्हाला हां तुम्हाला मेन्यू पाठवतो मी त्या मेन्यूमध्ये आहे सबंध हां मी आदर्श नितनवरे बोलत आहे संस्कृती हॉटेलमधून मॅनेजर हां वाशिममध्ये बसस्टँड इथं संस्कृती होटेल आहे हां ठीक आहे ना या अर्ध्या तासात या नाही नाही हेच नंबर आहे याच्यावरच कॉल करा तुम्ही ऑर्डर लिहून द्या आम्ही तो ऑर्डर हे करून टाकतो नाही नाही लागते हेच नंबर आहे माझा तुम्ही याच्यावर कॉल करून ऑर्डर लिहून आम्ही हे करतो तुम्ही या अर्धा तासात ओके ओके ठीक आहे ठीक आहे